हॅलो सर सॉरी मी एका मीटिंगमध्ये होते त्यामुळे मी तुमचा कॉल ब रिसिव्ह करू शकले नाही त्यानंतर मी तुमचा टेक्स्ट मेसेज बघितला आता माझी मीटिंग संपलेली आहे तर तुम्ही मला माझ्या डि अकाऊंट डिजिलॉकरच्या अकाऊंटसाठी जे शैक्षणिक प्रमाणपत्र पाहिजे नाही त्यांच्या पी डी एफ स्वरूपात मी तुम्हाला व्हॉट्सअप केलेले आहे त्यानुसार तुम्ही जेव जे म जे माझी सर्टिफिकेट मागितली होते मी तुम्हाला ते व्हॉट्सअप केलेलं आहे आणखी काही हो माझ्या डिजिललॉकरचा पासवर्ड हा बेचाळीस सव्वीस एक झिरो एक असा आहे हो हो सर तो टाका आणि त्यानंतर तुम् माझे डॉक्युमेंट अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला आणखी काही सामाय करण्याची गरज आहे का आणखी काही डॉक्युमेंट्सची गरज आहे का कागदपत्रांची बरं सर तुम्हाला आणखी हो सर मी तुम्हाला ते पी डी एफ स्वरूपात तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवते तुम्ही ते त्या डिजिलॉकरमध्ये ॲड करून घेऊ शकता हो ठँक्यू सर आणि आणखी काही तुम्हाला मदतीची गरज असेल तर सांगा आता मी फ्रीच आहे तुम्हाला मदत करू शकते ठीक आहे सर तुम्हाला मदती मग एवढे डॉक्युमेंट्स अपलोड करून पासवर्ड टाकून तुम्ही मग ते प्रेझेंट करशाल हो ठँक्यू सर आणि सॉरी सर हो चालेल ठेव मग हो ठँक्यू सर